हॅलो हां सर मी उत्कर्षा बोलते आहे ॲक्च्युली माझं रिजल्ट लागला बारावीचा आणि सी ई टीचा पण रिजल्ट लागला तर मला थोडंसं एज्युकेशनसाठी मुंबईला यायचं होतं तर तुम्ही मला गायडन्स करू शकता का मला थोडे कॉलेजेसचे नावं सांगा त्यांच्या फीज वगैरे मी मी सायन्स झालं आहे माझं आणि मी इंजिनिअरिंगसाठी कॉलेजेस शोधते आहे हो सर

हो सर मा दोन्ही पण रिजल्ट लागले मला सी ई टीमध्ये सेवेंटी एट होते

हां डोनेशन वगैरे नाही भरायचं आहे

हां सर नाही सर मला हॉस्टेल ज्या कॉलेजमध्ये हॉस्टेल असेल हां

मी मला आय टीमध्ये पाहिजे ॲडमिशन आय टी हो

ओके सर हो हो सर ठीक आहे ठीक आहे सर चालेल सर